हॅलो माझं नाव शीतल झाडे आहे मी एअरलाईन्समध्ये कॉल केला मला म्हणजे प्लेन मध्ये जायचंय झा दिल्लीला तर त्यासाठी मला विंडो सीट बुक करायची आहे जेणेकरून मला ते जवळपास जवळचे जवळून पक्षी पाहायला मिळणार मला थोडे ढगं वगैरे आकाश असं पाहायला मिळणार आणि खाल खालचे म्हणजे लोकं वगैरे कसे दिसतात मला ते वगैरे पाहायची खूप उत्सुकता आहे